हॅलो हॅलो मला जरा चौकशी करायची होती माझ्या मिस्टरांच्या पाठीमध्ये प्रचंड पेन आहे सर त्यांना चालत असतानासुद्धा खूप त्रास होतो आहे तर त्यासाठी मला पुण्यात कुठल्या डॉक्टरकडे दाखवायला किंवा असं किंवा असं हां बरं बरोबर

ओके

पण त्यासाठी हां पण त्यासाठी किती म्हणजे किती वेळ करावं लागेल त्यामध्ये जो व्यायाम करावा लागेल पाठीसाठी किंवा जे काही एक्सरसाइज सांगतील ते त्या डॉक्टरकडे जवळपास आहे का ते डॉक्टर दवाखाना

ओके

ओके आणि त्या आम्ही घरात परत करू शकतो का ओके पण त्यासाठी म कोणाशी संपर्क करावा लागेल हा हा ओके

ओके ठीक आहे मग

ओके ओके धन्यवाद